बागकामासाठी आपल्याला विळा लागतो खुरपं लागतं आणि फा फावडी लागतात टोपले लागतात तर आपण नवी खत बागकामासाठी ते बागेतले जे वाढलेली झाडं असतात जे ते आपण छाटत असतो झाड छाट झाड छाटणी करतात आणि गवत काढतात गवत विळ्याने गवत काढत असतो आणि खुरपं असतात आणि घमेले असतात जे सगळं जमा करायला असे साधनं अशी बागकामासाठी उपयुक्त साधनं असतात पाणी असते पाईपाने पाणी टाकायला झाडांना आणि बोरिंग असते किंवा एक पंप असतो ही सगळं साधनं असतात